तुमच्या क्षेत्रातील मुख्य कामगार किंवा रोजगार क्षेत्र कोणती आहेत तर आमच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीज वगैरे आहेत जिथे महिला किंवा आणखी काही स्री पुरुष एकत्र मिळून काम करत असतात त्यापैकी एक सेवाश म्हणजे कामगार क्षेत्र रोजगाराचे क्षेत्र म्हणजे काजू कंपनी आहे लाकडांची एक कंपनी आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचं सामान वगैरे बनवलं जातं ती म्हणजे ऊसाचा कारखाना आहे जिथे साखर वगैरे बनवली जाते कापूस कारखाना आहे जिथे दोरे वगैरे बनवले जातात असे खूप वेगवेगळे कारखाने आहेत आता हे सगळे जवळजवळ नसून ते लांब लांब आहेत त्यामुळे तिथे सगळ्या लोकांना जाणं शक्य नसतं आणि त्यांचं भाडं वगैरे पण खूप असतं गाडीने त्यामुळे तिथे एक हा म्हणजे हे एक आव्हान उभं राहतं त्यांच्यासमोर की माणसांना कसं जास्तीत जास्त काम करून घ्यायचं त्यांना कसं जास्तीत जास्त वेळेवरती सोडावं हे त्या कंपणींसमोर एक मोठं आव्हानच आहे तसं ट्रेनमध्ये म्हटल्यावर कृष जे दोरे वगैरे आहेत तिथे ते मोठमोठ्या जहाजांवरती किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने वगैरे असतात तिथे मोठमोठ्या दोऱ्या लागतात त्या बनवण्याचं काम करतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे कामं ह्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केली जातात